मी नागपूरवरून हिंगण्याला येण्यासाठी तुमच्या ॲटोमध्ये बसली होती परंतु घाईघाईत मी माझी बॅग विसरून गेली तर कृपा करून त्व तुम्ही माझ्याशी कॉन्टॅकमध्ये राहा आणि हिंगण्याला आल्यावर माझी बॅगमध्ये काही किमती वस्तू वगैरे आहे तर त्याची बरोबर व्यवस्थित काळजी घेऊन ती माझ्यापर्यंत पोचवा आणि तशी मी तुम्हाला कॉन्टॅक पण करेन आणि घेऊन या